माझा आवडता खेळाडू एक फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे तो एका छोट्याशा शह शहरामधून एक आंतरराष्ट्रीय टॉप गोल स्कोरर म्हणून असं ओळखला जातो तो त्याच्या स्ट्राँग मेंटॅलिटी आणि फिटनेससाठी जास्त ओळखला जातो तो त्या तो मला आवडण्याचे कारण असे की त्याने स्व स्वतःच्या हार्ड वर्किंग स्किल्सवरती जास्त भर देऊन आपल्या खेळामध्ये यश संपादन केलेले आहे तो कोणत्याही प्रकारचे ड्रिंक्स घेत नाही किंवा त्याच्या अंगावरती कोणतेही प्रकारचे टॅटूज नाहीत तो एवढा यशस्वी असून देखील गरिबांना वगैरे मदत करतो आणि मी जर त्याला भेटलो तर मला त्याच्याशी बोलायला किंवा एक त्याच्या सोबत एक मॅच खेळायला खूप आवडेल